प्रत्येक लेखकाला किंवा कवीला स्वतःचं लेखन हे आवडत असतं प्रत्येक कवीला त्याची कविताही त्याच्या मुलाइतकीच प्रिय असते आणि कधीकधी त्याच्या कवितेवर त्याच्या लेखनामध्ये इतरांनी हस्तक्षेप करून काही सुधारणा जर सुचवल्या तरी त्याचा जो इगो आहे तो हर्ट होऊ शकतो त्यामुळे प्रत्येकच लेखकाला आपलं साहित्य हे आपलं अपत्याइतकं प्रिय असतं आणि त्याचप्रमाणे मलाही माझं लेखन जे आहे ते साहजिकच आवडतं ते आणि माझ्यासारख्याच काही लोकांनाही ते आवडतं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि जे सहज आहे आपलं रोजचं जगणं आहे यातले संदर्भ मी माझ्या लिखाणामधून मांडत असते सकाळच्या ॲग्रोवन या पुरवणीसाठी मी वर्षभर सदर लेखन केलेलं आहे आणि या सदर लेखनामध्ये आपलं दैनंदिन जगणं मांडत असतानाच मी ज्ञानेश्वर तुकाराम कबीर ओशो यासारख्या संत साहित्याचे काही दाखले काही उदाहरणं मी दिलेली आहेत आणि त्या उदाहरणांभोवती माझा लेख हा मी विस्तृत करत गेलेली आहे आणि त्यामुळे मला ती एक लेखनाची पद्धत जी आहे ती मला विशेषत्वाने आवडते कारण जुने संदर्भ देऊन त्याचा जो अन्वयार्थ आहे आजच्या जगण्याशी मी लावत असते आणि निश्चितच मला ते आवडते आणि कविता लिहितानाही आपल्या पूर्वसुुरींनी ज्या आपल्याला प्रतिका दिलेली आहेत प्रतिमा दिलेली आहेत उपमा दिलेल्या आहेत ह्या सगळ्या न वापरता आपण नवीन काय देऊ शकतो आपलं स्वतःचं असं काय देऊ शकतो त्यांचं अनुकरण टाळून स्वतःचं लिखाणातलं वेगळेपण जपावं यासाठी मी प्रयत्न करत असते आणि बऱ्यापैकी मला असं वाटते की मी त्यामध्ये यशस्वीही होत असते आणि सुधारणा करायची जर म्हटली तर मुक्तछंद हा जो काव्यप्रकार आहे हा मला लिहिण्याची इच्छा आहे जास्तीत जास्त कारण माझ्या ज्या कविता आहेत त्या एका लईत येतात मुळातच छंदामध्ये बांधलेल्याच येतात आणि त्यामुळे मुक्तछंदाकडे माझं लिखाण जास्त होत नाही त्यामुळे ते जास्तीत जास्त करावं असं मला वाटतं